हॅलो मॅडम या मॅडम या बऱ्याच दिवसांनी आल्या आमच्या दुकानामध्ये या अच्छा हं बोला काय हवं आहे हो आलं आहे आलं आहे सगळं आलं आहे सगळं आलं आहे बघा तिकडे ना खालच्या बाजूला बघा तिकडे हे सगळं सामान लावलं आहे आणि तिकडे तो एक हां माणूस पण आहे तो तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवू शकेल आणि ना ह्यावर्षी छत्र्यांंचे ना असे नवीन प्रकार आले की ते उन्हामध्ये आणि पावसामध्ये गेला आहेत तुम्ही की त्याचे रंग बदलणार अशा पण नव्या छत्र्या आपल्याकडे आल्या आहेत हो बघून घ्या तुम्ही हं

हो आहेत आहेत आले आहेत आले आहेत त्या छत्र्या हो हो आणि तुम्हाला ना तुम्ही मागच्या वेळेस आला होतात बघा तुम्हाला तांदूळ हवे होते ते वाडा कोलम आणि प इकडे प पुण्यातला ना आम्ही तो इंद्रायणी राईस पण आणाला आहे आम्ही ते बऱ्याच गिऱ्हाईकांनी तो घाऊक पद्धतीने मागितला आमच्याकडे तुम्ही पण ते बघून घ्या हं अच्छा हो हो नाही तो ना आता पंच्याहत्तर रुपये आम्ही प लावतो इतर कस्टमरांना पण आता एक आपल्याकडे ऑफर आहे पहिल्या त पंधरा तारखेपर्यंत जर तुम्ही तो माल घेतला आणि पाच हजाराचं बिल जर घेतलं तर आम्ही तुम्हाला पाच टक्के डिस्काउंट देतो आणि तुम्हाला जर माहीत हो पाच टक्के फ्री होम डिलेवरी तर आहेच आपली तुमच्या घरपोच आम्ही ते देऊन टाकू पावसाळ्यासाठी म्हणून तुम्हाला जर स्टॉक घेऊन जायचं असेल जास्तीचा तर तो नक्की घेऊन जा खात्रीशिर आहे माल नाही जुना तांदूळ तांदूळ तर तुम्हाला जुनाचं देणार हो हो नक्की हं हं हो हो हो बासमती पण आला आहे आता तर त्याचं नवीन पॅकेट आलं त्याच्यामध्ये चांगलं राईस हो बिर्याणीसाठी वगैरे तो त्या त्यावर काही डिस्काउंट नाही एम आर पी प्रमाणेच आम्ही तो विकतो पण जर तुम्ही सगळ्या पद्धतीप्रमाणे जर एक हजार रुपयाचं बिल केलं तर आम्ही एक किलो साखर फ्री ठेवले दोन हजारापर्यंत जर बिल झालं तर त्याच्यावर दोन किलो साखर फ्री ठेवले बघा तुम्ही हो हो आणि ही ऑफर पंधरा तारखेपर्यंतच आहे महिन्याच्या हो आहे मग आत्ता आम्ही काय केलं आहे पूजेचं साहित्यानं असं मी सुटं सुटं नाही ठेवलं एका पॅकेटमध्येच तुम्हाला जे सगळं साहित्य लागतं ना त्याच एक पॅकेटच आम्ही तयार केलं आहे आणि ते दीडशे रुपयाला पॅकेट आहे चालेल ए अरे प या आंटीना दाखव जरा हे सामान आहे तो त्या बाजूला आहे ओके हो चालेल हो चालेल